शार्क टँक शो हा खूप चांगला शो आहे इथं जे नवीन उद्योजक आहेत त्यांच्यामध्ये इन्ववेस्शमेंट केली जाते शार्क टँक शोचा भारतीय व्यवसांवर चांगला प्रभाव पडतो मराठी उद्योजकांसाठी व्यवसायिक दृष्टिकोन कसा ठेवायचा आणि आपली लोकांसमोर कशी कल्पना मांडायची याचा आदर्श आहे असे मला वाटते शार्क टँकमध्ये जे इन्वेस्मेंट देतात त्यांचे काही असं लोन किंवा इक्विटीद्वारे देतात आणि शार्क टँकमध्ये जे ज्यांचे बिझनेस पहिल्यापासून रन होत आहेत किंवा ज्यांना त्याचा एक्सपीरियन्स आहे असे जे उद्योजक असतात ते एकत्र येऊन नवीन उद्योजकां साठी फंड्स अवेलेबल करून देत असतात व त्यामुळे जे जुने उद्योजक आहेत त्यांना त्याचा फायदा घेता येतो व त्यांच्याकडून त्यांना ज्ञान मिळते व त्यांचा त्यांच्या बिझनेस करण्यासाठी खूप मोलाचा हात असतो ह्यामुळे नवीन जे उद्योजक घेतात त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स घेऊन पुढे त्यांचा बिझनेस रन करता येतो परत त्यासाठी जे त्यांना एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात ते त्यांना घेत लागत नाहीत कारण ज्यांच्याकडून त्यांनी फंड्स म्हणजे इन्ववेस्टमेंट घेतले असते ते त्यांना मार्गदर्शन करत असतात आणि शार्क टँकमध्ये कसं की पाच सहाजण एकत्र येतात त्यामुळं जो आपण मागणी करतो आता समजा जर मी मागणी केली तर पन्नास लाखाला दोन टक्के इक्वेटी तर यावर जे समोरचे असतात ते उद्योजक आपल्याला त्याबद्दल पाडून मागतात किंवा त्याचा आपला बिझनेस तर नवीन आयडिया घेऊन आलेला असला तर चांगली किंमत पण देतात शार्क टँकमध्ये पय प्रथम पीच सादर करून करून उद्योजकांना आपला व्यवसाय काय आहे ह्याची संकल्पना आपल्या बाजारात याबद्दल किती संधी आहेत ह्याचे वर्णन करून दिले जाते त्यानंतर शार्क्स त्या व्यवसायाचे फायदे बाजारातील स्पर्धा आणि विकासाच्या शक्यता तपासून घेतात ते व्यवसायामध्ये गुंंतवणूक करायची की नाही याचा निर्णय घेतात शार्क टँकमध्ये जर शार्क्सना व्यवसायला अस असेल तर ती गुंतवणूकीसाठी प्रस्ताव देतात काही वेळा शार्क्स प्रस्तावित केलेल्या आटींवर बदल सुचवतात त्यानुसार अंतिम निर्णय नवीन उद्योजक व शार्क्स ह्यांचा होत असतो शार्क टँक्स हा फायदेशीर ठरतो कारण लोकांना स्वत चा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि मोछ्या धाडशी पावले उचलण्यासाठी प्रेरणा मिळते व फंड्स अववेलेबल होतात व्यवसायाची मांडणी कशी करायची गुंतवणूकत कारांना पाटवण्यासाठी योग्य मुद्दे कसे मांडायचे आर्थिक व्यवस्थापन कसे करायचे याची शिकवण शार्क टँकमधून मिळते व्यवसायाच्या त्रुटी समजून त्या सुधारण्याचा मदत होते शार्क टँक शोमुळे छोट्या व्यवसायांना मोठ्या प्रमाणावर ओळख मिळते ब्रँड व्हॅल्यू वाढते मार्केटिंग होते आणि विक्रीतसुद्धा त्यांच्या वाढ होते शार्क्सना अनुभव असतात कारण शार्क्स आपल्या अनुभवाचा आणि कनेक्शनचा उपयोग करून व्यवसायाला पुढे नेण्यासाठी मदत करतात मार्केटिंग उत्पादनाची गुणवत्ता आणि ग्राहक वाढ यासाठी त्यांचा सल्ल्याचा फायदा टाकतो शार्क टँक शोमध्ये नवीन कल्पना नेहमीच अनोख्या आणि नवीन्यपूर्न कल्पना प्रोत्साहन दिले जाते परि वायम पर्यावरणपूरक उत्पादने तंत्रज्ञान आधारीत सेवा इत्यादी नवीन उद्योग येत असतात युवा पिढीला व्यवसाय क्षेत्रात पुढे येण्यासाठी शार्क टँक शरू शो प्रेरित ठरत आहे प्रादेशिक आणि ग्रामीण भागातील उद्योजक राष्ट्रीय व्यासपिठावर त्यांना एक संधी मिळत असते काही व्यवसाय सामाजिक समस्यावर उपाय शोधतात ज्यामुळे समाजालाही फायदा होतो शार्क टँक हा केवळ एक शो नसून उद्योजकांसाठी प्रेरणा आणि शिकवण देणारे व्यासपीठ आहे हा शो प्रेक्षकांना ही व्यवसायाबद्दल विचार करायला लावतो आणि प्रेक्षकांना सुद्धा तो बघून नवीन व्यवसाय करण्याची कल्पना येते व त्यातून माहिती मिळत असते